पर्यटकाशी संवाद साधायला मला फार आवडतं कारण त्याच्यामुळे ज्ञानाची देवाण घेवानं होते तशेच ज्या आपल्याला गोष्टी माहिती नाहीत तशी आपल्याला माहिती मिळते तशेच त्याच त्यांच्याकडील ज्या परंपरा आहेत किंवा मा हे आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत अशा गोष्टी माहीत होतात तसेच आणि आपले हे आपण अनुभव त्यांच्याकडून घेऊ घेऊ शकतो आपले अनुभव त्यांना देऊ शकतो हे हे पर्यटकाशी संवाद साधल्यामुळं म हे साध्य होतं तसंच प पर्यटनामध्ये पर्यटक जे लांबून कुठल्या कुठल्या इतर राज्यातून आलेले असतात त्यामुळे त्यांच्याच चालीरीती त्यांचे दररोजचे व्यवहार हे या याबद्दल माहिती होती आपल्याला अन त्यामुळे ज्ञान वाढतं आपलं तसेच आणि आपण आपल्याला काय अनुभव आला त्या तिथले धार्मिक स्थळ तिथं काय सुविधा हा ग सोय गैरसोय आहेत याबद्दल या चर्चा करून आपण तिथल्या अ प्रशासनाला सांगू शकतो की बाबा ह्या या अडचणी आहेत त्याच्यामुळे ह्या सुधारणा करा तुम्ही असं सांगू शकतो